हॅलो कोण डायवर बोलत आहे का आम्हाला नाही का केळजर इथे दर्गा आहे त्या दर्ग्यावर जायचं होतं हो पण आता सध्या आम्ही सिंधीला आहे तर सिंधीवरून केळझरला जाण्यासाठी तुम्ही किती पैसे घ्याल आम्ही आहे सहा जणं पंधराशे रुपये खूप जास्त झाले ना भाऊ कमी करा नं थोडं सहा जणं पण भाऊ पण खूप जास्त झाले नं ते कमी करा नं कारण इथून जास् मला नाही वाटत की इथून जास्त किलोमीटर असेल ते म्हणून बाराशे ठीक आहे पण तिथला रस्ता वगैरे कसं आहे जाण्या येण्याला थोडं सांगाल का स्पोटवर जाते का आणि तिथं सोयी वगैरे आहे का कुठल्या राहायची सोय नाही आहे ना पण तो जंगल एरियामध्ये आहे असं मी ऐकलं होतं हो का कुठल्याही जनावराची भीती नाही आहे न तिकडे आणि आपण रात्र व्हायच्या अगोदर निघू शकू का तिकडून आणि तितक्या वेळपर्यंत तुम्ही थांबाल ना आ ठीक आहे मग कधी येऊ आम्ही म्हणजे तुम्ही कधीपर्यंत ठीक आहे ना पण आपल्याला इथून दहाच्या नंतर निघायचं आहे जेवण वगैरे करून ठीक आहे ठीक आहे मग